माझ्याकडे थर्टी टू इंचाची एल जीची टी वी घेतलेली आहे काही दिवसांआधीच ही एल जीची टी वी खूप चांगली आलेली आहे कॉलिटी चांगली आहे पिच्चर कॉलिटी खूप चांगली आहे याची पिच्चर जे आहे ते खूप छान आणि क्लिअर दिसत आहेत आवाज जो आहे आवाजाची कॉलिटी साउणची कॉलिटी खूप चांगली आहे क्लियर ऐकायला येतो आहे मदामध्ये कुठलंही डीस्टंबन्स येत नाही आहे त्यानंतर या टी वीला खूप बटन्स पण दिलेले आहेत ज्यांचा वापर आपण करू शकतोत आणि पेनड्राव लावायसाठी पण ऑप्शन दिलेला आहे टी वीला तर पेनड्राइव पण कनेक्ट करता येतो त्यानंतर टी वीला फोनसुद्धा आपला अटॅच करता येतो आहे हे एक खूप छान कॉलिटी दिलेली आहे यामध्ये आणिक टी वीवरती आपण यूटूबसुद्धा चालवू शकतो तर यूटूब चालवण्यासाठीसुद्धा वेगळे फंक्शन्स दिलेले आहेत आणि ही जी एल जीची टी वी जी आहे एकंदरीत खूप चांगली आलेली आहे आणि या कॉलिटीमुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे सर्वांना